हॅलो हा सोनल मी नैना बोलते आहे कसे आहे तुम्ही मी पण छान आहे अच्छा मी काय म्हणते आपल्याकडे नवरात्रीमध्ये यवतमाळमध्ये खूप छान छान फेस्टिवल्स असतात तर मग आपण ते फेस्टिवल बघायला जायचं का अटेंड करायचं का हा आणि परत तिथे गरब्यामध्ये वेगवेगळे डान्स वगैरे पण केले जातात तिथे हा आणि प्रत्येक घरोघरी की नाही इथे देवी पण बसतात तुमच्याकडे बसते का देवी

अच्छा अच्छा अच्छा नाही आमच्याकडे की नाही नाही आमच्याकडे साईनगरला यवतमाळमध्ये की नाही आमच्या घरी बसते देवी तर या तुम्ही मग तिथे आले की आणि बाकीचे आपले जे कॉलेज फ्रेंड्स आहेत त्यांना पण घेऊन याल तुम्ही हा देवीचं दर्शन पण होईल आणि जे आपल्याकडे भजन पण आहे भजन आणि काही कार्यक्रम आपल्याकडे केले जातात काही खेळ पण आहेत जे खेळले जातात तर मग ते पण करता येईल आपल्याला सर्वांना खूप छान आनंद पण होईल आणि तसंही अपल्याकडे इथे यवतमाळमध्ये की नाही खूप छान छान कार्यक्रम होतात आता इथे जो पार्क आहे ना गांधी पार्क तिथे गांधी पार्कला की नाही खूप मोठा मेला लागलेला आहे आणि खूप मोठा भव्य गरबा सुरु आहे तिथे हो तर आणि तिथे माहिती आहे का खूप ठिकाणावरून लोक येतात तिथे ते बघायला पण आणि तिथे खूप सुंदर बसवलेली आहे तिथली देवी हा हो हो हो हो आणि इथे यवतमाळमध्ये खूप छान होते खूप छान कार्यक्रम होतो हा ठीक आहे चालेल मग आता आपण मग तसं प्लॅनिंग करूया जायचं हा हा हा आणि छान मस्त सेलिब्रेट करूया आपण हा ठीक आहे हो हो हो थँक्यू